मी नुकताच अठरा वर्षांचा झाला झालो असल्यामुळे मला प्यॅन कार्डाची गरज आहे आर्थिकदृष्ट्या मला स्वतंत्र व्हायचे आहे त्यासाठी मला प्यॅन कार्डाची गरज आहे प्यॅन कार्ड काढण्यासाठी मला अर्ज करण्याच्या पायऱ्यांबाबत कुटुंबाच् तील सदस्याचे मार्गदर्शन घ्यायच् घ्यायचं आहे तरी अर्ज प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ही माहिती मला देण्यात यावी आणि आर् प्यॅन कार्डाच्या प्रक्रियेमध्ये आधार कार्ड ब्यांक पा ब्यांक पासबुक लागत असल्यामुळे मला ते ब्यँकेतून श्टेटमेंट काढावे लागेल हे श्टेटमेंट काढल्यावर त्या ऑनलाईन अर्ज करावा लागेल प्यान कार्डासाठी प्यान कार्ड हे आत्ताच्या काळात प्रत्येकाने काढणे ग् जरूरी आहे